हॅलो ॲमेझॉनच्या ऑफिस आहे का आणि मी पंधरा दिवसापूर्वी एक साडीची ऑर्डर केली होती इए ती अजून पोहोच झालेली नाही मी इथल्या डीलरलाही विचारपूस केली तर ते म्हणते तुमच्या ऑर्डरची आम्हाला माहिती नाही त्यासाठी मला लवकरात लवकर माहिती कळवावी कारण मी ही लग्नासाठी ही साडी मागवलेली होती